हेलो हॅलो कोण बोलता तुम्ही का बोला आमच्या इकडं पोळा खूप मोठा भरतो तो खूप मोठ्या साजरा करतो इकडं आमच्या इकडे तो एक सण आहे तो बै बैलांचा सण असते त्यात बैल जमा ग ही होतात बैलांचा त्यात एक दिवस म्हणजे त्यांचा सण असतो तर बैल बैल त्या दिवशी सजवतात त्यांना एका ठिकाणी जमा करता त्यांची पूजा करतात त्या दिवशी त्यांना त्या दिवशी का कोणतेच काम करावे लागत नाही असा तो पोळा साजरा करण्यात येतो आणि त्या दिवशी त्यांना नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा करण्यात येते हां तर तो पोळा वर्षातून एक वेळा येत असतो तुम्ही कधी येणार आता मग किती लोकं येणार आहे कशाने येणार आणि दिवाळी पण सण असते दिवाळी सण हा त्यात सगळी फटाके गीत फोडत असल्या त्यात वर्षातून एक वेळा सण करतो हा त्यात नवीन कपडे घेतात त्याच्यात लक्ष्मीपूजन असतं त्याच्यात ते एक दिवस गाईची पूजा करतात ठीक आहे